होय मी द अल्चेमिस्टचे मराठी अनुवादित स संस्करण वाचले आहे अनुभव समृद्ध होता पण मूळ भाषेतील सहजता आणि भावनिक खोली थोडी कमी जाणवली अनुवाद चांगला असला तरी मूळ भाषेतील सौंदर्य वेगळेच असते प्रत्येकाने श्रीमान योगी रणाजित देसाईंचे पुस्तक हे सर्व हे नक्कीच वाचले पाहिजे कारण ते ऐतिहासिक या नेतृत्व आणि प्रेरणा देणारे आहे